हो फोटोमुळे नक्कीच आठवणी ताजा राहतात माझ्याकडे बरेच जुने फोटो आहेत आणि आठवणी का ताज्या राहतात कारण तो एखादा प्रसंग जो असतो तो आपल्या मनावरती कोरलेला असतो आणि तो फोटोच्या माध्यमातून आपण कॅप्चर केलेला असतो जो आपल्याला बऱ्याच वर्षांनी पाहिल्यानंतर त्या जुन्या आठवणी त्यावेळेला काय काय घडलं होतं कोण काय बोललं होतं कोणत्या परिस्थितीमध्ये फोटो काढला होता ह्या सर्वांना उजाळा मिळतो आणि आता ला माझ्या लहान मुलींचे मी फोटो काढतो आता तेव्हा बा त्यांच्या बालपणीचे फोटो पाहतो तेव्हा मला त्यांना खूपच आनंद मिळतो माणसाला इतिहासात रमायला खूप आवडतं नॉस्टेलजीक व्हायला खूप आवडतं आणि फोटो त्याला नक्कीच मदत करतात माझ्याकडे बरेच फोटो आहेत आमच्या गावातले बरेच जुने फोटो माझ्याकडे आहेत ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहेत ते खूपच आनंद देतात आणि एखाद्या प्रसंगी ते शेअर केल्यानंतर लोकांना देखील खूप बरं वाटतं